यस यस मॅम बोला ओक्के मॅम थँक्यू कॉल केल्याबद्दल मी ज्योती वालिया बोलते आहे ती मी हिस्टीमध्ये सगळं विषयांची माहिती सांगू शकते तुम्हाला कशी माहिती हवी आहे ते सांगू शकत आहे का प्लीज हो हो ठीक आहे करू शकते ना मी गाईड बट काही फी असतं मॅडम एक्या माणसाला हजार रुपये आहे फी तर तुमची दहा माणसं म्हणालं तर दहा हजार होतील तुम्ही टुरिजमला जर भेट दिलं ना तरी ठीक आहे तुम्ही हो एखाद्या स्थळा स्थळाला तुम्ही भेट देऊ शकला ना तुम्हाला अनुभव मिळेल एखाद्या गोष्टीचा आणि एक्झाम्पल जसे शिवाजी महाराजांचा किल्ला व्हॉटेवर कोणचे पण नाही का बोट वगैरे तुमी अॅनील तुम्ही जेव्हा कॉल केला आम्ही तेव्हा भेटू शकेन मॅम काय म्हणजे अस तुम्ही जर किल्ल्याला वगैरे भेट दिला तर किल्ल्याची माहिती भेटंल शिवाजी महाराजांच्या काळातील जे लिपी वगैरे होती ना मोडी लिपी वगैरे त्यांचं तुम्हाला नॉलेज भेटेल तुम्हाला पाहण्यात पण आहे अनुभव पण भेटेल काय मूर्त्या वगैरे आहेत ते पाहायला भेटेल तुम्हाला मॅम नव्वा एका माणसाला दहा एक हजार रुपये आहे तर तुमचे दहा माणसं म्हंटलं दहा हजार होतील हां वन थाऊजन नाय मॅम कमी नाही होऊ शकत नाही नाही हो असं परवडेल पण आम्ही जसं आमच्या टीममध्ये जसं तसं नाही आहे ना फिक्सच रेट आहे ना त्यामुळे

तुम्ही कधी भेटू शकता तुम्ही जर देऊ शकाल तर आम्हाला कॉन्टॅक करा आम्ही तुम्हाला माहिती सांगू शकतो ओके हो हो ठीक आहे ठीक आहे त्यामुळेच बोलते तुम्ही मला एकदा कॉल करा तुम्ही आल्यानंतर तिकडे मग मी येऊ शकते तुम्हाला गाईड कदू शकते जे तुम्हाला माहिती हवी आहे तुम्हाला काय अनुभवायचं असेल ते मी सगळं तुम्हाला दाखवू शकते हो मी स्वत गाईड करणार आहे ओके मॅम हो ठीक आहे मीच तर तुम्हाला भेटेन मीच तुम्हाला गाईड वगैरे करेल म्हणजे काय नाही तुम्हाला जे काय डाऊट वगैरे असेल ते सर्व मी क्लिअर करेन तुमच्या आय थिंक हो फॉम असतो ना टुरिजमचा एक फॉम असतो त्यावर तुम्ही भरायचा असतो तुमची सही वगैरे नाव वगैरे अॅड्रेस वगैरे असतो हा आणि उद्या येईन मी एकपर्यंत येईन तुम्ही कुठे असता मॅम तुमचा अॅड्रेस सांगा मग मी येऊ शकते मग फॉम वगैरे घेऊन हो ठीक आहे ठीक आहे मी आंदेरी स्टेशनला भेटू शकते आणि तुमचे जे कोणी आहेत ना त्यांचंपण नाव वरे कॉन्टॅक सगळं फा हवं आहे मला फॉम सगळे हवेत दहा पण आणि ते फॉम मी सबमिट करायला पाहिजे माझ्या सरांना पोढे मग त्यांनी परमिशन दिल्यानंतर मग तुम्ही येऊ शकता